पंडितजी बोलता ना मी या आधी पण तुम्हाला फोन केला होता आपलं बोलणं झालं होतं ह मी सविता शेंडे बोलत आहे हां तर मला नोकरीबद्दल विचारायचं होतं की आता जवळपास मी दहा ते पंधरा वर्ष झाले प्रायव्हेट सर्विस करत आहे आणि अजून काही माझ्या परमनंट नोकरीचे योग येत नाही आहे मी तुम्हाला बरेचदा याबद्दल विचारलं तुम्ही मला काही उपायही सुचवले होते पण ते उपाय काही खास काम केलं आहेत आणि असं काही मला वाटत नाही आहेत हं पंचवीस नोहेंबर एकोणीसशे शहाऐंशी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिट पण का ओ तुम्ही खरंच जे सांगता त्या गोष्टी प्रयोग करतात का मला तरी इतके दिवसापासून असं नाही वाटलं कधी की ब चांगला अनुभव आला म्हणून मग आता ते लोक पाठीशी असले काय आणि नसले काय त्यांना काय घरातून काढून द्यायचं असं काही नाही ओ पंडितजी आर्थिक सुबत्ता असली की सगळे ग्रह एकाच राशीत बसतात हो र मैसूरपाक काळ्या कुत्र्याला खाऊ घातला रोज बारा सूर्यनमस्कार घातले सूर्य मंत्रही म्हटले सूर्याला पाणीही घातलं एक सांगून दोन वेळा काय केलं सूर्यास्तालाही केलं आणि सूर्योदयालाही केलं तरीही सूर्य काही मला पावत नाही आणि तो काही माझ्या कुंडलीत बसत नाही अच्छा तो महादेव ब जाऊन बसला हिमालयात आणि आता सूर्याची झाली उपासना आता काय त्या महादेवाची करायची तुम्ही काय पण त्या मिश्राजीसारखंच एक एक वाढवून वाढवून सांगता काय हो मला काहीतरी परफेक्ट उपाय सांगा ना बरं मी असं करते आज संध्याकाळी तुम्हाला प्रत्यक्षच भेटायला येते आणि मग आल्यानंतर आपण प्रत्यक्ष बोलू तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पण मी आज किती वाजता येऊ संध्याकाळी तुम्हाला भेटायला एकदाचा काय तो राहू माझ्या कुंडलीतून काढूनच टाकू ठीक आहे ठीक आहे धन्यवाद